आमच्या गायनामध्ये आम्ही ढोलकीचा पेटीचा आणि बासरीचा याचा उपयोग करतो जेव्हा मी गायन गायते काही कार्यक्रम असला तेव्हा तेव्हा आमच्या इथले दोन तीन माणसं कोणी ढोलकी वाजवतं कोणी पेटी वाजवतं कोणी बासरी वाजवतंय कोणी गीतार वाजवतंय अशाप्रकारे आम्ही सर्वजण मिळून गाण्यामध्ये काही सगळ्या गोष्टींचा समावेश करतो आणि गाणे गातो